संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीची अभिमानास्पद वाणी तर वर्तवलेली आहे माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ज्ञानेश्वरांचा मराठीबद्धलचा अभिमान खरोखर सार्थ ठरवणारी आहे त्यांची ज्ञानेश्वरी गीतेमधे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सामान्य लोकांना कळावं यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या गीतेचा सरळ साध्या मराठी भाषेमध्ये भाषांतर करून सामान्य लोकांपर्यंत ते तत्वज्ञान पोचवलं हे तत्वज्ञान पोचवताना त्यांची रसाळ वाणी आणि त्यांचे विचार इतके स्पष्ट होते की ऐकणारा सहज त्याच्यात गुंतून पडे याशिवाय त्यांनी दिलेल्या उपमा त्यांनी विज्ञानाचा केलेला वापर आणि हे सारं केवळ वयाच्या पंधरा ते वीस ह्या कालखंडामध्ये जगामध्ये असा ज्ञानेश्वर होणे नाही महाराष्ट्राचा अजून एक अभिमान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग हे उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत वास्तविक पाहता या विठुरायाचा उल्लेख कुठल्याही पुराणात नाही पोथीत नाही विठुरायाची अशी खास कोणती पूजा आहे असंही नाही त्याच्यात प्रसादासाठी काही खास पदार्थ लागतात अशातलाही भाग नाही तरीही अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा समान धागा म्हणजे पंढरपूरचा विठुराया गेली सुमारे आठशे वर्षं हजारोंच्या संख्येनं विठुरायमाचा घोष करीत वारकरी पंढरपूरची वारी करीत आहेत वारकऱ्यांच्या एका टाळावरती नाव असतं ज्ञानोबा आणि दुसऱ्या टाळावर नाव असतं तुकाराम ज्ञानोबा आणि तुकाराम हे साऱ्या महाराष्ट्राचं परमपवित्र दैवतच आहे मराठी लोक तसे फार अभिमानी बरं का त्यांच्या अभिमानाचा शिरपेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या भारतवर्षात ज्या ज्यांना जमलं नाही ते कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं हिंदुस्थानभर पसरलेल्या मोगली सै साम्राज्याला आव्हान देणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि हे आव्हान देताना शिवाजी महाराजांकडे होतं काय केवळ मूठभर जिवाला जीव देणारी माणसं एक दोन चार किल्ले आणि तळहातावर मावेल एवढीशी जहागिरी याच्या बळावर अख्ख्या मोगल साम्राज्याला आव्हान देणं आणि ते आव्हान जिंकून दाखवणं ही गोष्ट सोपी नव्हती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आव्हान पेललं ते केवळ आपलं धैर्य आपल्या जिवाला जीव देणारी माणसं आपले गुरु आणि आपले मातापिता यांच्या आशीर्वाद ह्या बळावरती त्यांनी न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवून दाखवला मराठी माणसं तशी भावनाप्रधान पण बरं का त्यांना आपले नातेवाईक हवे असतात त्यांना आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी पक्षी हेही हवे असतात आणि म्हणून ह्या साऱ्यांचा वापर त्या आपल्या भाषेमध्ये फार सुंदर रीतीने करतात म्हणजे आता अगदी बघा ना सारा गाव मामाचा एक नाही कामाचा खरं म्हणजे ह्याच्यात एकही माणूस कामाला येत नाही हे सांगताना आठवण कुणाची येते तर मामाची कारण मामा हा सर्व मराठी माणसांचा एक हळवा कप्पा असतो वाईट परिस्थिती आली की आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना असं म्हणतात म्हणजे आईएवढं प्रेम दुसरं जगात कोणी करत नाही आणि वडलांच्या एवढं कर्तव्यकठोर कुणीच नसतं पण हे कर्तव्य करत असतानाही त्यांचा सगळा जीव आपल्या मुलात असतो जर आई आणि बाप हे दोघं जर पाठ फिरवू लागले तर मग कुणाकडे मागायचं मग कुठलाच आसरा राहत नाही हे सांगण्यासाठी आई जेवू घालीना बाप भीप मागू देईना असं म्हणतात मामानंतर प्रेमाचं स्थान म्हणजे मावशी आई जेवढी माया करते तेवढीच माया मावशी पण करते हे सांगताना म्हणतात माय मरो मावशी जगो कारण आईएवढंच प्रेम ती करते आईची जागा दुसरं कुणी भरून काढू शकत नाही खरं आहे पण तरी मावशी तितक्याच प्रेमाने करते प्रेमाचं आणखी एक हळवं स्थान म्हणजे नातवंडं आजी आजोबा आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करत नाहीत तेवढं आपल्या नातवंडांवरती प्रेम करतात आणि म्हणून नातवंडांसाठी शब्द वापरतात दुधावरची साय एक वेळ दूध गेलं वाया तरी चालेल पण दुधावरच्या साईला जपावं लागतं कारण ती जास्त किमती असते त्या साईतूनच पुढे तूप मिळणार असतं की जे अखंड टिकणारं असतं दूध कदाचित खराब होईल पण साईपासून बनवलेलं तूप खराब होत नाही आणि म्हणून नातवंडांना जपण्यासाठी त्यांना दुधावरची साय असं म्हणतात मराठी माणसाला माणसं जितकी प्रिय आहेत तेवढेच त्याच्या आजूबाजूला असलेले प्राणी पक्षी हेही हवे असतात आणि म्हणून त्यांचाही वापर ते आपल्या बोलण्यामध्ये नेहमीच करत असतात आयत्या बिळावर नागोबा आता हा नागोबा कुठल्या बिळावर येतो तर आयत्या म्हणजे जो आळशी आळशी माणूस आहे दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घेणार आहे त्याचं वर्णन करताना आठवण कुणाची येते तर नागोबाची कोल्ह्याला द्राक्षं आंबट कोल्हा हा तर इसापनीतीपासून लबाड प्राणी म्हणूनच ओळखला जातो पण मराठी माणूस त्याचाही उपयोग कसा करून घेतो बघा हं की त्याला द्राक्ष मिळत नाहीत खायला म्हणून तो म्हणतो ही द्राक्षं आंबट म्हणजे जर एखादी वस्तू मला मिळत नाही म्हणून मी त्याच्याबद्दल नावं ठेवायला सुरूवात केली तर आम्हाला आठवणार कोण तर लबाड कोल्हा गाढव हा निर्बुद्ध प्राणी समजला जातो वास्तविक पाहता गाढवाइतके कष्ट कुणीच करत नाही पण तरी त्याच्यावरती निर्बुद्धपणाचा शिक्का बसला आहे आणि म्हणून गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता असं म्हणता येतं म्हणजे गीतेसारखं महान तत्वज्ञान कुणापुढे सांगायचं ह्याचं तारतम्य ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की गाढवापुढे गीता वाचून काहीही उपयोग होत नाही आता देशात जरी लोकशाही असली तरी राजेशाहीची आठवण मराठी माणसाला होतच असते कारण त्यांनी बरेच आदर्श राजे रामराजा शिवाजी महाराज यांच्यासारखे आदर्श राजे पाहिलेले आहेत आणि यथा राजा तथा प्रजा ही म्हण तयार केली राजा जसा असेल तशीच प्रजा असते राजा जर सत्शील चारित्र्यवान असेल तर प्रजासुद्धा तशीच होते त्या राजाने घालून दिलेल्या रस्त्यावरूनच की दाखवलेल्या वाटेवरूनच प्रजा जात असते हे त्यांना सुचवायचं असतं पण खरं सांगू का कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये अति तिथं माती होतच असते आणि म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे आज ती राज्यभाषा नाही आहे पण एक न एक दिवस मराठीचं साम्राज्य सर्व जगावर पसरेल याच्यात तिळमात्र शंका नाही आहे